आज आपण राजकीय विषय समोर घेत आहोत आज आपल्याकडे सामाजिक न्याय असेल विकास असेल भ्रष्टाचार असेल याबद्दल आपण आज बोलूया भारतीय जन जनता पार्टी या पार्टी दोन हजार चौदा साली आज महाराष्ट्र असेल देशात असेल त्यांचे चांगले काम चाललेले आहेत दळणवळण असेल लोकांच्या आरोग्यासाठी असेल याचबरोबर उद्योगधंदे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र असेल तुमचा देश असेल यामध्ये बऱ्याच त्यांनी विषय घेतलेले आहेत आज मी महाराष्ट्राचा एक युवक म्हणून बोलत आहे नरेंद्र मोदी आज देशाला पंतप्रधान लाभले आहेत त्यांची कामं अनेक विकासात्मक असं आपण म्हणू शकतो दळणवळणाचे त्यांनी देश जोडला दळणवळण पर्यटन मंत्री आपले नितीन गडकरी सर ह्यांनी आज बरेच हायवे जोडले दळणवळण उद्योगधंदे यास खूप चालना मिळाली लोकांना उद्योग निर्माण केले गोरगरिबांसाठी रेशनिंग डाळ राईस करोणा काळातही त्यांनी आपल्याला बरेच योगदान दिलं जनतेसाठी आरोग्यविषयक विचार केला तर आज मेडिसिन मोफत आपल्याला देण्यात आली आणि मला असं बरंच वाटतं की भ्रष्टाचार खूप कमी झालेला आहे ऑनलाईन तुमच्या अकाऊंटला पैसे यायला लागले आहेत शेतकऱ्याच्या अकाऊंटला डायरेक्ट तुमचे पैसे यायला लागले आहेत जनधन योजना असेल याचबरोबर महिलांसाठी प्रबळ काही योजना असतील नोकऱ्यांची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे महिलांसाठीही युवकांसाठीही बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत याचबरोबर आपल्या देशातील सैन्य जवान देश कसा सुरक्षित राहील यावरही त्यांनी बराच अभ्यास करून शस्त्रसाठा उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून आपल्या देशावर उद्या कोणतेही मोठे विषय आले तर ते सॉल्व कर करता येतील त्यामुळे मला माझ्या मते भारतीय जनता पार्टीचं काम कार्य खूप चांगले आहे राजकीय दृष्टिकोनातून आपण त्यांचा विषय आव्हान जर बघितलं तर भविष्यासाठीही खूप च लोकांसाठी चांगलं असेल याच गोष्टी मी इथं नमूद करत आहे आणि त्यांनी युवकांसाठी बरीच योगदान द्यावे नवीन नवीन युवक कसे वर येतील देशासाठी खूप कार्य कसे चांगले करतील क्रीडा मंत्री असेल किंवा आपले शेतकरी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणारे मंत्री असेल त्यांनी खूप चांगले कार्य करणे कर करावे देशासाठी हीच एक माझी मागणी आहे